हॅलो नमस्कार मी आकांक्षा बोलतेय आपन ना नानी नानी ना ॲस्ट्रोलॉजर नानी ना मला आपणास हे विचारायच माझ्या आ शा व्यव्हायिक जीवनात आजकाल खूपच गोष्टी बिखरत आहा बिखरत आहे माझा नवरा मला परेशान करत आहे आणि सगळ्या गोष्टी होत आहेत तर मला त्याबद्दल विचारायचं होतं त्याच्याबद्दल मला उपाय सांग उपाय काही सुचतंय बरं हो ठीक

बरं आणि आणि ते मा तं ते माझ्याशी नीटही बोलत नाहीये काही दिवसांपासून काही महिन्यांपासून माझं आणि त्यांना बरं आपण अच्छा ते ऐकतील का माझ मग बरोबर माराज आपली तशी आपली फीज किती असते बरं अजून काही माझा जन्मपत्रिका त्यांची जन्मपत्रिका काही लागेल का आपल्याला बरं बर बरं बरं ठीकए चालेल हो बरं धन्यवाद धन्यवाद